रंगकाम करताना मला रंगाचे वेगवेगळे माध्यम वापरायला खूप आवडतात त्यामध्ये मला वॉटर कलर जे आहे ते मला वापरायला खूप आवडते कारण की वॉटर कलर ज्या वेळेला आपण त्या चित्रांमध्ये भरतो तर त्या वेळेला ते वॉटर कलर आपल्याला लाईव असल्यासारखे वाटतात त्यामुळे ते जे काम आपण केलेलं असते ते उठावदार दिसते त्याच्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळे चित्रांमध्ये त्याच्या तिथले तिथले जे कलर्स आहेत ते कलर योग्य प्रकारे भरून तिथे ते काम चांगल्या सुटसुटीत पद्धतीने केलेलं आवडते मला त्यामुळे मला वॉटर कलर हे जास्त प्रमाणामध्ये आवडते आणि त्याचा मी खूप वापरसुद्धा करते